हो माझ्या घरी बाग आहे आणि माझ्या घरी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या गुलाबांची वेगवेगळ्या शोची भरपूर अशी झाडं आहेत खरं पाहता मला स्वारस्य नाही झाडं लावण्यात किंवा ते हे करण्यात परंतु माझ्या पतीला खूप आवड आहे झाडं लावण्याची त्यांना वाढवण्याची आणि त्यांना खतं देण्याची आणि त्यांच्याकडे पाहून आता असं मला वाटतं की नाही आपणही झाडं लावली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं जगवली पाहिजे कारण झाडसुद्धा एक जीव आहे आणि त्याला म्हणजे झाडाकडे पाहिल्यावर जसं प्रफुल्लित वाटतं आणि आपला पूर्ण दिवसच प्रसन्न होतं जर त्या झाडांना पाहिलं तर असे टवटवीत दिसतात त्याच्यामुळे असं वाटतं की आता झाडं लावली पाहिजेत आणि म्हणून मी आता थोडे थोडे झाडं लावायची सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि मी रोपं वाढवत वाढवते